जसं आमच्या भागात प मुख्य पक्ष म्हटलं तर बी जे पी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे आहेत आणि नेते तर जसं आता सध्या बी जे पीचे आम मदन नेरावरा शिवसेनेचे संजय राठोड आहे आणि भावना गवळी आहे माणिकराव ठाकरे आहे काँग्रेसचे तसे नेते भरपूर आहे त्यांच्याकडे आम्ही रस्ते नाल्या ज्या सुखसुविधा ज्या ओपन पेसं आहे त्यांना डेव्हलपमेंट करासाठी मागण्या करतो तर अशा काही गोष्टी आम्ही त्यांच्याकडे जात असतो रस्ते चांगले करा बा लाईट्सच्या लाईट्स लावून द्या हायमास्ट लाईट लावा ओपन पेसमध्ये जेणेकरून अंधार राहणार नाही तर ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे मांडतो पण त्याचा काही फारसा फायदा होत नाही ते काही कानावर घेत नाही हो ला हो लावतात आणि आपले कामं चालू करतात पण काही त्याचा लवकर उपयोग दाखवत नाही एखादी गोष्ट मागितली तर ते चार वर्षं पाच वर्षं लागतील तेव्हा ती मान्य होते अशी त्यांचा कारभार राहतो